आपला जसा प्रवास करतो तो त्याला आरामदायी करण्यासाठी आपण खूप सारे सुखसुविधा करतो पूर्वीपासनं नियोजन करतो गाडी बुक करणे किंवा शासकीय काय म्हणजे सार्वजनिक गाडीने प्रवास करणे किंवा मग खाजगी गाडीने प्रवास करणे यासाठी आपण भरपूर काही नियोजन करून करतो की जर सा सार्वजनिक गाडीने जर वो प्रवास करायचा असेल तर आपण त्याला पहिलेच बुकिंग करतो किंवा मग प्रायव्हेट गाडीने प्रवास करत असेल तर त्याला गाडी बुक करून आपण त्यामध्ये काय काय आपलं वस्तू पाहिजे आणि आपल्याला प्रवासामध्ये काय कुठल्या वस्तू लागणार खाण्यापिण्याच्या राहायच्या झोपण्याच्या वगैरे या गोष्टी सगळ्या आपण पूर्वीपासनं नियोजन करून आपला प्रवास आपण चांगल्या प्रकारे करू शकतो